हलो हॅलो सर पोलीस स्टेशनला लागला आहे ना हां सर मला एक कम्प्लेंट लिहायची होती हां माझी बॅग हरवली आहे सर आणि त्यात माझे डॉक्युमेंटस् वगैरे आणि पैसे वगैरे भरपूर आहे माझं नाव सतीश हाडोळे हाडोळे हाडोळ राहणार अकोट

सर रेल्वे स्टेशनवरून

सर अमाऊंटं जवळजवळ चाळीस एक हजार रुपये असतील हां मिसेस होते

नाही सर संशय वगैरे तर ना नाही काय म्हटलं सर नाही सर कोणीतरी नेली ती आम्हा थोडंसं सं वॉशरूममध्ये गेलो तिथून तर लवकरन् लवकरात लवकर कार्यवाही करून बघा सर सी शी टी व्ही कॅमेरे वगैरे चेक करून सर ब्लॅक कलरची होती

हां पण लवकरात लवकर सापडली तर माझ्या हा कॉल नंबर आहे ह्या कॉल नंबरवर मला बरं सर ठीक आहे सर मी येतो बरं ठीक आहे सर मी कम्प्लेंट नोंदवतो ठीक आहे लवकरात लवकर करा